मला नाही का फ्लावर्स पाहिजे होते गणेश महोत्सवच्या डेकोरेशनसाठी तुमच्याकडे मिळतील का तुमच्याकडे कोणते कोणते फ्लावर्स आहेत मला गुलाबाचे पाहिजेत हो गेंद्याचे पण देऊन द्या नं मला मी पाठवून द्याल दोघं पण फुलं मला तर गुलाबाचीच पाहिजे

मला दोन किलो पाहिजे गुल गुलाबाचे आणि पैसे किती द्यावे लागतील तुम्हाला चौकामधे फुलं तिथं पाठवून द्यान मला चार वाजता पाहिजेन

नाही नाही फ्लावर्सच पाहिजे होते पैसे तुम्ही आल्यानंतर करून देईन हो ठीक आहे